हॅलो ट्रॅव्हलमधून बोलत आहेत का सर मला एक एडवाइस पाहिजे होती मला हे ट्रॅव्हल करायचं आहे ह्याच्या अगोदर मी ट्रॅव्हल केलं नाही आहे एकटा तर मला गोव्याला जायचं होतं आणि त्यानंतर मग आग्र्याला नाही ना कुठेच नाही गेली अजून मी

तसं जसं की

अच्छा तर हे एजन्सी मतलब आपल्या जवळचं आहे का तर काही असे पॅकेज वगैरे का राहते

हां तर नेमकं किती जागे दाखवणार आपण नेमकं किती जागे दाखवणार म्हटलं जसं एक्झॅक्ट आग्र्यामध्ये आपण ठीक आहे ना तर मग मी येते विजिट करते मग ओके हां ठीक आहे ना थँक यू सर